हां मॅम त्या दिवशी तुम्हाला फोन केला होता हो मॅडम मी प्रनिता बोलते नमस्कार तुम्ही

हां मॅडम मला जरा प्रॉब्लेम्स होतात म्हणजे अभ्यासात लक्ष लागत नाही आत्ता वाचलं तर थोड्या वेळानं लक्षात राहत नाही टेन्शन येतं आणि लक्ष पण लागत नाही चीडचीड होती टेन्शन येतं थोडा वेळा अभ्यास केला तरी नको वाटतं हां नाही

हो हो तर नाही तसं तुम्ही काय कराल

नाही केलं मॅडम

हो हो करायचं हां

ठीक आहे

हो हो ठीक आहे मॅडम हो मॅडम मी येते आणि भेटते थँक्यू हो मॅडम हां